आजकालची मुलं जसे की आपण बघतो आजकालची मुलं इन डोअर गेम्स इन डोअर गेम्स खेळून राहले जसे की पब्जी फ्री फायर क्लॅश ऑफ क्लॅन सब्वे सफर इत्यादी गेम खेळून राहले त्यामुळे त्यांना डोळ्यांचा त्रा डोळ्यांचा आजार इत्यादी इत्यादी आजार त्यांना होऊन राहलेले आहे इत्यादी ते कधी क्रिकेट वॉलिबॉल कबड्डी फुडबॉल एट्सेट्रा हे गेम खेळत नसतात